मी अंजली बोलत आहे मला निसर्गचित्र काढायचं आहे तर त्यासाठी कॅमेरा खरेदी करायचा आहे तर त्या कॅमेऱ्याची मेमरी काय असावी किंवा त्याची लेन्स काय असावी याच्याबद्दल माहिती द्या